हां बोला मॅडम

अं नाही मॅडं आम्ही तर त्याला मी नऊ वाजता तयारी करून पाठवते का काय माहीत गाडीवाल्याचा प्रॉब्लेम आहे की काय तर

हो का मग तो तो प्रश्न मग आता गाडीवाल्याचा आहे गाडीवाल्यासोबत आम्हाला बोलावं लागेल मग

अं सर मॅडम मी तुम्हाला काय म्हणत आहे आम्ही पण बोलतो पण तुमचंही लक्ष असेल पाहिजे विद्यार्थ्यांवर आणि गाडीवाल्यानं गाडीवाल्याला तुम्ही पण सांगितलं पाहिजे का का हो ड्राईवर भाऊ तुम्ही इतक्या लेट कसा काय येता का म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला हे सगळं काय तुम्ही बोलायला पाहिजे ना म्हणजे कारण की कसं आहे आम्ही पाठवताना घरून नऊ वाजता आम्हाला थोडी माहिती आहे का आमचा मुलगा दहा वाजता जाते की बारा वाजता जाते ते तुमचंही लक्ष असायला पाहिजे ना त्याच्यावर

हां ना मग मा मी काय म्हणत आहे टीचर तुम्ही तुम्ही त्या ड्रायवरला सांगा ना आम्ही पण इकून सांगते ना आता तुम्ही मला सांगितलं म्हणून मला माहित झालं हे मान्य करते मी आता मग मी त्याला फोन लावीन संध्याकाळी का रे बाबु तू कोऊन म्हणून नऊ वाजता लेकराला घरून नेता न् बारा वाजता कसा काय पोहोचतो काही प्रॉब्लेम आहे का गाडीत प्रॉब्लेम आहे का कसं काय का ते बाकीच्या विद्यार्थ्याला सोडत येतं बा म्हणून हे तुम्ही आज सांगीनं सांगून राहिले म्हणून आमच्या लक्षात आलं ठीक आहे ना ठीक आहे ना हो का काय आहे मॅडम जेवणच करत नाही ना तो नुसती टि वी आणि मोबाईल टि वी आणि मोबाईल किती त्याला कल्ला करावा मी असं नाही की तुमचा धाक दाखवते त्याला

बरं बरं बरं घरी तर व्यवस्थित देते तुम्हाला घाबरता वाटतं घाबरते वाटतं तो थोडासा

काय म्हणते मग मॅडम अभ्यासामध्ये कसा आहे हो का हा नाही आम्ही होमवक वगैरे करून घेतो अभ्यासही त्याचा करून घेतो असं काही नाही पण मला असं वाटते मॅडम की तो अभ्यासात मागे आहे कारण की तुम्ही जे शिकवता ते क्वेच्चन जे जे शिकवायचे ते शिकवत नाही दुसरेच क्वेच्चन ॲन्सर देता त्याचे मग पेपरमध्ये तसंच लिहावं लागेल का मग

बरं नाही हे माझं म्हणणं माझं म्हणणं झालं की बुवा थोडंसं अभ्यासात मागे आहे ते असं म्हणत आहे मी दे म्हणजे मॅडम तुम्ही सुरुवातीला बोली काय केली आम्हाला दहा हजार दहा हजारामध्ये सा सांगितलं ना तुम्ही म्हणजे डोनेशन दहा हजार रुपये

एक्स्ट्रा कसे काय घेसाल तुम्ही क्लासेस आ आम्हाला तुम्ही तुम्ही आधी आम्हाला असं जेव जेव्हा आम्ही ऍडमिशन करायला आलो तेव्हा असं काही तुम्ही सांगितलं नव्हतं म्हणजे आता मग तुमच्या शिक्षणा शिकवण्यातच जरासं क मला हे डाउट दिसून राहिला नाही मी काय म्हणत आहे हां हां

ठीक आहे मग पाहतो मग मी विचारून मुलाच्या बाबाला विचारावं लागेल ना पहिले